औशी दावं पट्टी आनि व्यवसायिक दावं पट्टी ह्यामधील सर्वसामान करत पण ज्या गोष्टी हौशीसाठी किंवा स्वताःसाटी करतो त्याला हौशी असे म्हणतात आणि जो व्यवसायिकदृष्ट्या किंवा कमवण्याचे साधन म्हणून केलं जात त्याला व्यवसायिक अशे म्हणतात जर आपण पाहिलंच तर आत्ता आपण असंख्य गोष्टी व्यवसायासाठी करतो असंख्य लोकं हे धावतात नॅशनल लेवलसाठी स्टेट लेवलसाठी डिस्ट्रिक्ट लेवलसाठी त्या धावपट्टी किंवा धावण्या्साठी आपण पॆसे घेतो किंवा पैसे मोजतो त्यालाच व्यवसायिक असे म्हणतात व्यवसायिक हे करून लोकं आपले स्वतःचे जीवन भागवतात जीवनाला लागणारे साधन जसं उत्पन्नाचं एक साधन म्हणून धावतात परंतु हौशी लोकं जे असतात ते धावतात कारण त्यांना आवड आहे आणि शरीर बनवण्यासाठी लागणार जे पण एनर्जी आपण वापरतो किंवा लागते आणि सकाळी उठून जे धावतात दोन तास धावतात किंवा तीन तास धावतात ते फक्त शरीरासाठी किवा शरीर तंदुरुस्त राहावं ह्यामुळे आप धावतात धावल्यामुळे आपल्या शरीराातचे उष्णता तयार होते अन त्यातून जो घाम निघतो त्याना आपले शरीर सु सुदृष्ट राहते आणि आपल्याला पुढच्या जीवनासाठी असंख्य त्याचे फायदे दिसून येतात आपण जेव्हा धावतो धावपट्टीवर तेव्हा आपण ते स्वताःसाठी करतो किंवा व्यवसायिकदृष्ट्या करतोय तो हा एक मोठा फरक आपणाला दिसतो आपण जव जेव्हा व्यवसायिकदृष्ट्या किंवा त्यातून आपल्याला काही तरी उत्पन्न भेटले ह्या आशेने धावतो त्याला व्यवसायिक अशा आपल्याला म्हणता येईल पण जर आपण त्या शरीरासाठी किंवा स्वताःसाठी धावत असाल की आपले शरीर सुुदृष्ट हवं आपल्याला भविष्यात कुठल्याही प्रकारचे शारीरिक आजार होऊ नये किंवा आपल्या शरीराला रोजच्या रोज एक व्यायाम भेटाव यासाठी जर आपण करत असाल तर ते एक हौशी धावपटू वा असण्याचं लक्षणअसू शकतं